बोला बरं ठीक आहे ना कुठे राहता तुम्ही सेलूला राहतात ठीकए माझं गाडी भाडं तुम्हाला साडेतीन हजार रुपये पडणार आहे किती लोकं आहे तु्म्ही बरं ठीक आहे दोनशे रुपये कमी देऊन दे जा तीन हजार तीनशे रुपये देऊन देजा य ठीकए ना मगर संग्रहालय पाहण्यासाठी येणार आहे त्याच्यामध्ये मगर संग्रहालय पाहण्या लायक पूर्ण आधी स्टॉल वगैरे जाहून सगळं पाहण्याचा कार्यक्रम कर जा आणि पैसे वगैरे थोड्या टिकीट वगैरे लागते बरं कुठे यायचंय सेलूला बरं बरं ठीकए उद्या सकाळी

मगर संग्रहालयामध्ये पाहण्यालायक खूप काही असते पु पुरातन धर्माचं असं काही वेगळ्यावेगळ्या धर्माचं राहते वेगळ्या वेगळ्या लोकांचं राहते पाहण्यालायक वेगळं काही असं संस्कृतीबद्दल राहते आपल्या काहीतरी असं वेगळं राहते सगळं असं पाहण्यालायक स्तर राहते मागच्या काळातील राहते मागच्या लोकांशी अशी बनलेले पुतळे वगैरे सगळं काही राहाते मगर संग्रहालयाला म्हणजे पाहण्यालायक खूप काही राहते साडे तीन हजार रुपये ठीकए उद्या किती वाजता यायचंय बरं बरं ठीकए